हां बोल की हो हो गणपती जवळ आले आहेत मला पण माहीत नाही आहे तुमच्या इथे कशाप्रकारे साजरे होतात ते

सांगलीमध्ये पण किती झाले सांगलीमध्ये पण असे चौकाचौकामध्ये असे गणपतीचे मंडळ वगैरे उभारायला लागल्या आहेत मुलं वगैरे त्याच्या धावपळी झाल्या हो खरेदी वगैरे त्याची घरात पण त्याची धावपळ चालूच गणपतीची आम्ही आम्ही तर आमचा घरचा गणपती आहे ना तो दहा दिवसाचा असतो तो ठेवतो बसवतो तुम्ही तुमच्या घरी

हां हां आमच्या इथे ना कृष्णा नदी आहे ना कृष्णा नदीमध्येच मग काय सध्या आपलं क्वचितच ठिकाणी असते आमच्या इथं दीड दिवसाचे गणपती असतात याच्यात जास्त करून दहा दिवसाचेच गणपती असतात कारण कसं मुलांना ते एक ॲट्रॅक्शन आहे ना म्हणजे त्याच्यामध्ये जास्त इंट्रेस्ट आणि गणपतीवरती मुलांची जरा जास्तच श्रद्धा असते ना त्यामध्ये एवढे जास्त दिवस गणपती आपल्या सोबत असेल तेवढं छान असते

हो हो आम्ही पण आपण दिवाळीला कसं फराळचं वगैरे करतो ना तसं आम्ही पण फराळाचं वगैरे करतो कारण ग गौरी येतात ना मग गौरींच्या पुढे आपलं फराळ वगैरे ठेवायसाठी आमचं फराळाचं वगैरे घरीच करतो आम्ही काही विकत आणत नाही

हां हां हां

हां हां हो हां हां हां

हो हो इथं पण सांगलीत की नाही आता जास्त करून इकोफ्रेंडली गणपती असतात तर जास्त हे केलं आहे म्हणजे प्रतिसाद दिला आहे जास्त करून असे इकोफ्रेंडली गणपतीच आणतात आणि जरी नदीत वगैरे विसर्जन केलं तरी ते लगेच हे व्हावं त्याची विल्हेवाटही व्हावी म्हणून आणि त्याचं कसं हे होत आहे गणपती गेलेलं त्याचं दु ख पण होत नाही आपल्याला आणि ते नंतर पाणी कमी झालं की ते सगळ्या मूर्त्या वरती तशाच पडलेल्या असतात नाही आम्हाला कोण कसं आता सांगलीमध्ये इकोफ्रेंडली गणपतीलाच आता जास्त महत्त्व दिलं आहे

हो ते जो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं अरेंजमेंट करतो आहे हां हां चालत आहे की तू ये मग सांगलीला इथले गणपती बघ मी येईन कोल्हापूरला